मी सगळं अकाल्पनिकच लिहिते जे वास्तव आहे जे उघड्या डोळ्यानी दिसतं मनाला भावतं ज्याच्याबद्दल भाव निर्माण होतात त्याच गोष्टी मी माझ्या लेख लिखाणात लिहीत असते माझं स्वतःचं एक पुस्तक प्रकाशित आहे शोध अस्तित्वाचा प्रतिक्षा कांबळे त्या लिखाणात किंवा त्या पुस्तकात पूर्णपणे जे स्वतःच्या आयुष्यात आलेले अनुभव आहेत आणि ज्या उघड्या डोळ्यांनी दुसऱ्यांच्या आयुष्यात दिसलेले अनुभव आहेत त्याचं संपूर्ण असं एकत्रित कथालेखन करून किंवा एकत्रितपणे ते लिहून ते पुस्तक मी तुमच्या भेटीला आणलं आहे नेन काल्पनिक लिहायचं असेल तर त्यात वाढवून चढवून लिहावं लागतं बट ते तुमच्या आयुष्याला कुठेही रिल रिलेट करत नाही किंवा तुमच्या आयुष्याची त्याचा काही संबंध नसतो त्यामुळे अकाल्पनिक लिहिण्यातच खरा रस असतो देन माझे आवडते लेखक म्हणले किंवा लेखिका म्हणले तर सुद्धा मूर्ती आणि मी त्यांच्याकडून समाजकार्य कसं करायचं दुसऱ्यांचा कळवळा कसा जाणवायचा ह्या सगळ्या गोष्टी मी त्यांच्याकडून शिकलेली आहे